कारखानदार आणि दुकानदार ग्राहकांपर्यंत पोचण्याकरता जाहिरातीचे अनेक वेगवेगळे उपाय होतात परंतु त्यामध्येही मला असं दिसतं की अमूलची जी जाहिरात आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे मुंबईतल्या लोकांना त्यांनी प्रत्येक कॉर्नरवरती ती जाहिरात बघण्याकरता बोलवलं त्याच्यामध्ये जाहिरात प्रॉडक्टची जाहिरात न करता त्यानी त्या त्या कालीन विषयावरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे अमूलची जाहिरात ही उत्तम आहे असं माझं मत आहे